सर्वात आधी मी मोमोज बनवायला सुरवात केली आणि माझे मोमोज खूप छान झाले होते आधी आणि नंतर केले तर माझे थोडे बिघडून गेले त्यानंतर परत मी ट्राय करत आहे की परत चांगले बनले पाहिजे म्हणून आणि नंतर परत मग छान बनले की सगळ्यांनी खाल्ले आणि खूप तारीफ केली माझीवाली त्या मोमोजची की इतके छान झाले आधी एकदा बिघडले पण नंतर खूप छान झाले माझे मोमोस आणि ते सगळ्यांना आवडले